हॅलो मॅडम काय करताय कॉलेजच्यासाठी केला होता की आपल्याला एक लहान मुलांच्यासाठी एक कार्यक्रम प्रसारित करायचा आहे आपल्या रेडिओवरती तर साधारण एक पहिली ते पाचवीचे मुलं असतील तर त्यां त्यासाठी काय म्हणजे कशा स्वरूपाचा असावा हे जरा बघायचं होतं की त्यांना म्हणजे ट्रॅफिक अवेअरनेसबद्दल करता येईल का किंवा त्यांच्या सुदृढ अभ्यासाबद्दल करेल किंवा त्यांच्या खेळाबद्दल हां पहिले ते पाचवी आणि सध्या कसं आहे की की मुलं मोबाईलमध्येच जास्त व्यस्त आहेत ग्राउंडवर कमी झालं आहे आम्ही जसं लहानपणी दिवसाचा अर्धा दिवस ग्राउंडवरच असायचो सगळ्या प्रकारचे ग्रामीण खेळ वगैरे खेळायचो तर यांना माहीतच नाही आहे विटीदांडू असेल किंवा सूरपारंब्या असतील गोट्या असतील आपल्या त्या कातकांगळ्या असतील हे खेळ सगळे लुप्त होत चाललेत हे माहीतच नाहीत ह्या तरूण पिढींला मोबाईलमध्ये वेग राहून त्यांच्या वेगळे प्रॉब्लेम सॉल्व झालेत त्यांचे तर त्याबद्दल आपल्याला थोडंसं काही समुपदेशन टाईपचं काही करता येईल का एखाद्या तज्ज्ञाला बोलावून वगैरे तर एखादं चांगले समुपदेशक ते चांगलं राहील असं वाटत आहे मला हो ना मग काही समुपदेशक आपल्या शहरात आहेत काही माझ्या ओळखीचे आहेत एक दोन त्यांच्याशी बोलून बघतो आणि हो त्यांचा वेळ घेऊयात आणि करूयात एक एखाद तासाचा छानसा कार्यक्रम सध्या मुलं लहान फ्री पण आहेत सुट्टी आहेत थोडंसं ऐकतील आणि प्रसारन एक कधी कधी होईल तयारी तुमची साधारण थोडंसं लवकर झालं तर बरं होईल दोन तीन दिवसांत ठीक आहे कळवा मला नंतर ओके